मी बरेच शास्त्रज्ञ सरांचे नावं आयकले आहेत जसे सी वी रमन ए पी जे अब्दुल कराम प्रोहेफ प्रोफेसर चंद्रशेकर हे एक भारतीय अमेरिकन खगोल भौतिक शास्त्र यांनी ताऱ्यांची रचना आणि उत्क्रांतीमधील महत्त्वपूर्ण प्रक प्रक्रियांवर संशोधन केल्याबद्दल एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये भौतिक शास्त्रातील नोबल पुरस्कार जिंकले विल्यम हे त्यांचे नाव होते हे फ्लावर यांच्याशी शेयर केले होते चंद्रशेकं यांनी गणिताचा वापर करून ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा तपास केला ज्यामुळे विशाल ताऱ्यांला आणि कुष्टवीरांचे आधुनिक सैंदितिक मॉडेल विकसित झाले चंद्रशेकर सीमा या नावाने त्यांनी स्मरन केले जाते